हॅलो हां बोला हो हो अगदी बरोबर हो मी महालक्ष्मी ज्वेलर्समधून आपले मालक बोलत आहे ओके ओके आहे मिळून जाईल मिळून जाईल हो हो आहे ना नाही नाही आहे क्वालिटीचंच आहे ट्वेंटी फोरचंच आहे आमच्याकडे तुम्हाला ट्वेंटी फोर हवं आहे तर त्याच क्वालिटीचं आम्ही सर्व करु तुम्हाला हो आहेत ना कुठल्या प्रकारच्या पाहिजे आहेत

हो हो ओके ओके अच्छा अच्छा पेंडॉल पण छान मिळून जाईल आणि रिंगमध्ये जर श्टोन पाहिजे तुमच्या नावाचा तो श्टोनसुद्धा तुम्हाला अगदी चांगल्या क्वालिटीचा मिळेल हो हो हो करते करते मी व्हॉट्सअप करते त्यात बघून घ्या तुम्हाला कुठल्या प्रकारचा आवडते आणि ते तुम्ही मला स्क्रिनशॉट काढून पाठवाल

हो हो

मी यातल्या भरपुरश्या अशा डिझाईन तुम्हाला पाठवते त्यापैकी तुम्हाला जेही आवडेल त्याचा स्क्रिनशॉट मला तुम्ही पाठवून द्याल त्या पद्धतीने तुम्हाला तयार करुन मिळेल तर पाठवते मी हां हां लेटेस्ट डिझाईन आहे आणि भरपूर साऱ्या आहेत तर ते मी लेटेस्ट पाठवते तुम्हाला त्याच डिझाईन्स पाठवते ज्या आज चालू आहे हां आणि ज्याला जास्त डिमांड आहे त्याच डिझाईन्स तुम्हाला पाठवते

हो हो हो आपण बघू ना तुम्ही या आणि तर आल्यानंतर आपण बघून घेऊ त्यात तुम्हाला डिस्काउंटसुद्धा देऊ आपण तुमचा आता हो हो हो तुम्ही आमचे जुनीच ग्राहक आहात मला माहिती आहे

नाही नाही आपलं इतवार शुक्रवार सोडून अदर कुठल्याही दिवशी म्हणजे साही दिवस चालू राहते शुक्रवार या दिवशी तुम्ही येऊ नका कारण शुक्रवारला हे टोटल दुकानं ज्वेलरीची बंद असतात हो हो चालेल ना मग हो मंडेला या संध्याकाळपर्यंत आपले दहापर्यंत दुकाने चालू असतात तुम्ही सावकाशपणे मंडेला या तुम्हाला सर्व प्रकारच्या डिझाईन्स दाखवून देऊ

आजच्या तुम्ही आज जर बुक केलं तर आजच्या भावाने आज सहा हजार पाच हजार दोनशेचा भाव चालू आहे तर आज जर बुक केलं तर तुम्हाला याच रेटने मिळेल हा ॲडव्हांस पेमेंट करुन द्या कसं आहे दिवसां दिवसांनी एकेक दिवसांनीसुद्धा याचे भाव वाढत असतात कारण तुम्ही आज जर बुक केलं तर तुम्हाला ह्याच रेटने आम्ही देऊ त्याच्या व्यतिरिक्त जास्त घेणार नाही तर तुम्ही ॲडवांस करुन द्या बरं बरं बरं ठीक आहे मी पेमेंट डीटेल्स पाठवते आणि त्या डिटेल याच्यावरती तुम्ही पेमेंट करुन द्याल आणि नंतर स्क्रिनशॉट घेऊन मी त्याच पद्धतीची तुम्हाला जे हवं आहे आहे ते देईन थँक्यू ओके ओके बाय